हॅलो बोला हो हो बरं आमच्याकडे आहेत ना सध्या शे शेवंतीपण आहेत हा मो मोगरा आहे गुलाब हा हा झेंडू आहे पण झेंडूपेक्षा शेवंती बरी पडंल हा शेवंती आहे शंभर रुपये किलोप्रमाणे तर तुम्हाला कोण्या कार्यक्रमासाठी पाहिजे हा हो आ मग हो शेवंती आहे दोन्ही प्रकारची आहे पांढरीपण आहे पिवळीपण आहे हा गुलाबं हा दोन्ही शंभर रुपये शंभर शंभर रुपये किलो प्रमाणे आणि हो हो हारंपण तयार करून देऊ हा तुम्ही कुठून हा तुम्ही तुम्ही कुठं राहता आता त्या बरं बरं ठीक आहे चालेल ह काय हो मग तर तुम्ही तुम्हाला जर आणून दिलं तर घरी आणून द्यायचं आहे का का गुरुद्वारापाशी हो गुरुद्वारापाशी सोपं पडेल हो चालेल मी सप्लाय करतो हा हा हा अजून हार हा हो हो मोगळापण आहे हा

हो मो मोगऱ्याचा भाव जास्त आहे दोनशे रुपये हा हा गुलाब गुलाब गुलाब गुलाबही बरंच पडेल तुम्हाला कारण गुलाब भरपूर यावं हा हो ह गुलाब पन्नास रुपयाचं पडतं आहे हो हो त्या हारामध्ये आम्ही ॲडजेस्ट करतो गुलाब हा अज हा आज मोक मोकळी फुलं पाहिजेत का बरं ठीक आहे चालत सगळ्या प्रकारचे पाठव हा डे डेकोरेशन करायचं ना हा त्या त्याप्रमाणे लांब लांब हार ठेवतोच ना बरं डेको डेकोरेशन आम्हीच करावं तिथे का तुम्ही करून घेणार हो ठीक आहे पण तिथल्या लो तिथल्या लोकांना विचारावं लागंल

हा डेकोरेशन हो प प पडदेवगैरे असल्यासारखं करुन जाईल